मराठी भाषा ही संस्कृतमधूनच आलेली आहे ते स संस्क मराठीतले शब्द काही ते संस्कृतमध्ये असतात तसेच इंग्रजी शब्द ही डेलीच्या भाषेमध्ये असते ते आम्ही दररोज इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही शब्दाचा वापर करत असतो आणि ते डेलीमध्येही इंग्रजी आणि मराठी येतच असते आणि माझं शिक्षण हे मराठीमधूनच झालेलं आहे आणि आधीची मराठी आणि आताच्या मराठीमध्ये खूप फरक आहे आधीच्या मराठीमध्ये पूर्ण मराठीच असायचं आणि आताच्या मराठीमध्ये इंग्रजी शब्द आहे